हॅलो नमस्कार सर तुम्हाला धाराशिवमध्ये गाईडची आवश्यकता आहे का हो खूप अप्रतिम सर धाराशिवमध्ये तुम्हाला राहण्याची सोय आणि फिरवण्याचा पूर्ण पद्धतीनं सोय आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही तुम्हाला सर्व ठिकाणी भेट करून देऊ इच्छितो सर धाराशिव जिल्हा हा प्रत्येक गोष्टीसाठी फेमस आहे जसं खााण्याच्या बाबतीत झालं किंवा आमच्या येथील स्थळे उदाहरणार्थ तुळजापूर जे अखंड महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे त्याच पुढे आपण नळदुर्गचा किल्ला पाहू शकतो परांड्याचा किल्ला आहे नंतर औषादशी तालुक्यातील किल्ला आहे आणि जवळपसचं म्हटलं तर हातलादेवी पर्यटनासाठी उत्तम आहे त्यासोबत रामलिंगचं दर्शन पण तुम्हाला आम्ही करून देऊ शकतो सर आमच्याकडे चार चाकाची गाडी उपलब्ध आहे आणि त्यातून तुमची फॅमिली सोबत आहे हो सर हां सर राहण्याची वगैरे सोय सगळे आमच्याकडं असेल खाण्यापिण्यापासून सर्व सर आमच्याकडं उपलब्ध आहे सर पहिल्यांदा तुम्ही तुम्ही आता सध्याला जिथं आहात का तिथून तुम्हाला जवळपासच्या लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिली जाईल आणि तिथून फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून सकाळी तुमचं पहिल्यांदा दर्शन तुळजापूर इथे होऊन तिथून एडेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी आपण ए एरमाळ्याला जाऊ शकतो तिथून येता येता आपल्याला रामलिंगचं दर्शन होईल रामलिंगपासून जस जसं आपण आत कडे येईल तसंच हातला देवीचं बी दर्शन घेता येईल आणि दुसऱ्या दिवशी सर आपण नळदुर्ग परांड्याचा केल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो सर पूर्ण मिळून दोन दिवसात तुम्हाला धाराशिव जिल्हा बघण्यात शकतो तुम्हाला जास्त दिवस पाहिजे असतील तरी प्लॅन आमच्याकडं अवेलेबल आहे ख खर्च सर जास्त काय नाही पर डे दोन हजार रुपये ह्या हशेबानं पड पण या सर भेटूया आपण